विल्यम जे बन्स्टील यांनी लिहिलेलं द फोर ऑफ इन्व्हेस्टिंग लेसन्स फॉर बिल्डिंग अ विनिंग पोटफोलिओ हे मी नुकतेच पूर्ण केलं आहे पुस्तकातील माझे आवडते पैलू म्हणजे चार मूलभूत गुंतवणकीच्या संकल्पना ज्या चांगल्या माहितीपूर्ण गुंतवणुकीचे निर्णय घेण्यास मदत करू शकतात एक इन्वेस्टर इन्व्हेस्टमेंट बँकर या नात्याने मला विश्वास आहे की गुंतवणुकीत निर्णय घेताना आणि ते पार पडताना तपशीलंकडे बारीक लक्ष देणं आवश्यक असतं विमा कंपनीत माझ्या मागील नोकरीत मी सर्व गुंतवणुकीचे वर्गीकरण रेकॉर्डिंग आणि विश्लेषण करण्यासाठी जबाबदार होतो हे असायनमेंटमुळे मला गुंतवणुकीशी संबंधित विविध व्यवहारांकडे लक्ष देणं आणि भविष्यातील निर्णय घेण्यासाठी प्रगतीचे विश्लेषण करण्यासाठी डेटा विश्लेषण कौशल्य लागू करणं आवश्यक होतं या पुस्तकामुळे मला एक इन्व्हेस्टमेंट कशी करायची आणि त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲक्च्युअलीमधे काय असतं ना तुम्हाला तुमच्याकडे पैसे असतात पण तुम्हाला एक्झॅक्ट माहीत नसतं ते पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे ते इन्व्हेस्ट कुठं कोणत्या कुठे इन्व्हेस्ट करून तुम्हाला त्याचा पोर्टफोलिओ त्याचा फायदा तुम्हाला कुठे जास्त होतो तर हे जे पुस्तक जे मी वाचलं जे विल्यम जे बन्स्टिंचा जो होतो द फोर पिलर्स ऑफ इन्व्हेस्टिंग ते मला या कारणासाठी खूप उपयुक्त ठरलं की मला कळलं की मी माझी गुंतवणूक कुठे करू जेणेकरून मला जास्तीत जास्त नफा होईल गुंतवणूकीमध्ये कुठेही कोणतेही आमिशाला बळी न पडता मला सहजरित्या कुठे गुंतवणूक करता येईल आणि ती गुंतवणूक केल्यानंतर त्याचे फायदे तोटे हे सगळं मला त्यामुळे कळत गेलो आणि मी प्रत्येक गोष्टीचं ना विश्लेषण करायला लागलो की बा मी यामध्ये गुंतवणूक केलं तर काय होईल यामध्ये केलं तर काय होईल यामध्ये केलं तर काय होईल यामध्ये माझा किती फायदा आहे यामध्ये माझा किती म्हणजे यामध्ये मी जे केले तर माझा तोटा होऊ शकतं का या सगळ्या गोष्टींचा मला फायदा झाला